हां हां मी कटोरा नाक्याहून सदराणी बोलत आहे तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमधून बोलत आहे हो हो हां मला आहे ना माझं वेट खूप वाढत आहे पंच्याऐंशी किलो झालं आहे म्हणजे वया अठ्ठावन्न वर्षाचं वय आहे माझं आणि वेट पण जास्त झालं आहे तर मला वेट कमी करायचं आहे त्याच्यामुळं मला एसिलीटीची पण भरपूर स त्रास होऊन राहिला सकाळी साडेआठला मी नाश्ता करते आणि साडेबारा एकला आम्ही जेवण करतो जेवणामध्ये ज्वारीची भाकरी वगैरे खाते आणि रात्री असंच काहीतरी खिचडी किंवा उपमा म किंवा थुल्ली वगैरे

बरं बरं बरं

बरं बरं बरं हो हो

बरं हां हां

बरं तं बरं ओके हां ओके हो हो ओके

बरं बरं बरं बरं चालेल ओके हो